साप किंवा किटकांचा वावर हा ग्रामीण भागामध्ये जास्त असतो परंतु सापांचा वावर ज्या भागामध्ये आहे अशा भागामध्ये जर आपण राहत असो किंवा ज्या ठिकाणी कीटकांचा वावर आहे अशा ठिकाणी जर आपण राहत असू तर त्यासाठी काही योजना करणं गरजेचं आहे जसं की जर आपल्याला साप चावला तर आपण समजा सापाने आपल्याला चावा घेतला तर आपण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चावा घेतला आहे त्या ठिकाणी तीन उभ्या आणि दोन आडव्या ब्लेड मारून त्यातलं रक्त काढून वर कपडा बांधू शकतो त्याचप्रमाणे जर आपल्याला एखाद्या विंचवाची नांगी बसली तर आपण त्वरित त्याला कडुलिंबाचा पाला प्याला देऊ शकतो किंवा कारल्याचं पाणी प्यायला देऊ शकतो असं म्हणतात की एखाद्याला विष विष प्राशन केलं असेल तर त्याला भरपूर प्रमाणामध्ये तूप पाजलं जातं व तशा पद्धतीनं ते तूप परत येण्यासाठी प्रयत्न येतो आता त्यासाठी सुरक्षित रहायचे असेल तर जर आपल्याला मोठ्या ज्या ठिकाणी साप आहेत अशा ठिकाणी आपल्याला जायच्या असेल तर आपण उंच उंच प्रकारचे अशे बूट घालून जाऊ शकतो किंवा आपल्याला त्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो